नमस्कार मी रवींद्र कुलकर्नी बोलतोय मी सध्या ॲमेझॉनच्या साइट वरती शॉपिंग करत असताना एक हेडफोनसाठी मी सर्च करत होतो पण खरेदी करत असताना चुकून एक हेडफोन अतिरिक्त जो होता तो माझ्याकडून खरेदी झालेला आहे माझ्या कार्टमध्ये ते आलेलं आहे तर कृपया तुम्ही फक्त ते मला काढून टाका किंवा त्याची डिलीट करा